मराठी भाषा ही माझी आवडती भाषा आहे कारण मराठी भाषेचं व्याकरण हे खूप सोप्पं व्याकरण म्हटलं तरी चालेल इंग्रजीपेक्षा ही भाषा बोलायला सोप्पी भाषा आहे मी मराठी आहे याचा मला खूप अभिमान आहे मराठी भाषेची वर्णमाला खूप सोप्पी आहे आणि मी लहानपणापासून मराठी भाषाच वाचलेली आहे समजलेली आहे मराठी भाषा ही टप्प्याटप्प्याने वेगवेगळी अशी वेगवेगळ्या ठिकाणी बोलली जाते त्याचाही मला तेही मला खूप भावतं म्हणजे शब्दांची आडमोड ही खूप छान अशा प्रकारे केली जाते म्हणून मराठी भाषा ही माझी आवडती भाषा आहे